फोटोग्राफी ही माझी आवड आहे आणि मी बऱ्याच दिवसांपासून फोटोग्राफीमध्ये आहे फोटो काढण्यात मला खूप स्वारस्य आहे आवड आहे आणि मी खूप चांगले फोटो काढतो चांगल्या पद्धतीने फोटो काढून म्हणजे माझे फोटो लोकांना आवडतात देखील आणि एक फोटोग्राफी करत असताना सर्वप्रथम मला कॅमेऱ्याच्या कंपन्यांबद्दल दोनच कंपन्यांबद्दल माहिती होतं एक निकॉन आणि दुसरा कॅनन तर जसंजसं मी या क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात राहिलो तसं तसं मला बऱ्याचशा कंपन्यांंबद्दल माहिती होत गेलं आणि त्यात सोनी कंपनीचा जो कॅमेरा आहे तर मला सोनी कंपनीचे सर्वच कॅमेरे आवडतात तसं पण माझ माझं आवडतीचं एक सोनी एम फोर म्हणून जो कॅमेरा आहे तो माझा फार आवडतीचा कॅमेरा आहे तो मला खूप आवडतो आणि त्याच्या त्या कॅमेराबद्दल आवडती गोष्ट म्हणजे जे की ॲपेरचर शटर स्पीड आणि आय एस ओ ह्या त्या तीन ज्या मुख्य सेटिंग आहे कॅमेऱ्यातील त्या बाकीच्या कंपन्यांमध्ये म्हणजे आत्ता नेक्स्ट व्हर्जनमध्ये आलेल्या असतील का नाही मला माहीत नाही परंतु बाकीच्या कंपन्यांमध्ये आय एस ओ आणि शटर स्पीड हे एकाच बटनवरती ॲडजेस्ट करायला ऑप्शन असतात तर तिथं सोनी यम फोरमध्ये या तीनही ऑप्शनसाठी तीनही सेटिंगसाठी वेगवेगळे तीन त्यांनी ऑप्शन बटन दिलेले आहे ज्याच्यावरती आपण सेट करू शकतो ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे की मला सोनी यम फोर जो आहे तो हाताळण्यासाठी किंवा वापरण्यासाठी हा खूप सोपा जातो आणि त्याचे जे काही ऑप्शन आहे ते त्याचे जे काही सेटिंग चेंज करण्याचे आहे किंवा त्याची अँड्रॉईडचंची जी सेटिंग आहे ते सर्व सेटिंग सोप्या असल्यामुळे आणि प्लस त्याचीवाली क्वालिटी क्लॅरिटी खूपच चांगली आहे या गोष्टीमुळे मला तो कॅमेरा आवडतो इनडोअर असेल आऊटडोअर शूट असेल कुठंही तुम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी आणि संद संबंधित कोणते काम करण्याचे करण्यासाठी तुम्हाला फार सोप्या पद्धतीने तो हाताळता येतो ह्या गोष्टींमुळे मला तो कॅमेरा चांगल्या पद्धतीने आवडतो म्हणजे सर्वात जास्त मला तो कॅमेरा आवडतो आणि माझ्या व्यतिरिक्तही खूप सारे फोटोग्राफर्स ज्यांना फोटोग्राफीमध्ये आवड आहे किंवा ज्यांचं पॅशन असते आहे जे ते फोटोग्राफीचं काम करतात अशा खूप साऱ्या लोकांना तो कॅमेरा आवडतो आणि खूप साऱ्या लोकांकडे तो आहे देखील आता माझ्याकडे जरी तो कॅमेरा नसला तरी मी बऱ्याचदा तो वापरलेला आहे हाताळून बघितलेला आहे आणि मी जेव्हा कधी कॅमेरा घेईल तेव्हा मी तोच कॅमेरा घेईल कारण मला तो खूप आवडतो म्हणजे तसं बघायला गेलं त्याची किंमत तर खूप जास्त आहे जवळपास तीन लाखाच्या आसपास त्याची किंमत आहे पण आता सध्या माझ्याकडे तेवढं भांडवल नसल्या कारणाने मी तो घेऊ शकत नाही बरं का पण चांगला कॅमेरा आहे आणि जेव्हा कधी माझ्याकडे भांडवल असेल म्हणजे तेवढं स्वरूपात माझ्याकडे कॅपिटल असेल तेव्हा जेव्हा मला कॅमेरा घ्यायचा असेल तेव्हा मी तोच कॅमेरा घेणार आणि कोणाला घ्यायचाही असला कॅमेरा तर मी त्याला तोच सल्ला देणार की बाबा रे तू हा हा अशा अशा कंपनीचा सोनी कंपनीचा एम फोर नावाचा जो कॅमेरा आहे तो कॅमेरा घे आणि हा कॅमेरा ज्यावेेळेस आपण घेतो त्यावेळेस त्या कॅमेऱ्यासोबत दोन कीट लेन्स येतात प्लस कॅमेरा बॉडी कॅमेरा कवर कॅमेरा ठेवण्यासाठी बॅग इत्यादी त्याचे ॲक्सेसरीज असतात त्या सर्व त्याच्यासोबतच मिळतात त्याच्यामुळे ते एक आपलं प्लस पॉईंट आहे ती एक चांगली गोष्ट आहे की आपण तो कॅमेरा बाय करू शकतो आणि बाय केल्यानंतर या सर्व गोष्टी त्याच्यात मिळून जातात त्याच्यामुळे फारसं काही दुसऱ्या गोष्टी खरेदी करण्याची गरज येत नाही फार फार तर एखादी लेन्स आपण जर त्याच्या जोडीला खरेदी केली झूम लेन्स तर ती चांगली गोष्ट आहे जर आपल्या फोटोग्राफीमध्ये तेवढा इंटरेस्ट असेल किंवा आपल्याला जर त्याचं काम करायचं असेल तर वाईड लेन्स वगैरे जसं जशी या तुमची गरज आहे त्याची परंतु फक्त त्या कॅमेरासोबत आलेले दोन लेन्स ज्या असतात फेमिंग किंवा जी काही त्याच्यासोबत अजून एक लेन्स त्याच्यावरती तुम्ही चांगले जे फोटोग्राफी करू शकता त्याच्यामुळे गरज तर नाही आहे काही दुसरी एक्सनल खरेदी करण्याची पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि फोटोग्राफी विश्वामध्ये आजच्या मितीला बघायला गेलं तर स्पर्धा खूप वाढलेली आहे त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुमच्याकडे असलेला कॅमेरा हा त्या स्पर्धेत तुम्हाला टिकून ठेवण्यासाठी तेवढा कॅपेबल पाहिजे तेवढा तयारी तर तेवढं नेक्स्ट वर्जनचं पाहिजे आणि मला असं वाटतं आजच्या युगामध्ये कॅमेरा आहे तो त्या गोष्टीसाठी योग्य आहे कारण त्या कॅमेऱ्यामध्ये ती क्षमता आहे की जे तुम्हाला मार्केटमध्ये टिकवून ठेवू शकतो त्याची जी काय फोटोग्राफी असेल त्याचं क्लिक असतील त्याची क्लॅरिटी असेल ती फार उत्कृष्ट आहे हाताळण्यासाठी खूप सोपं आहे आणि मॉडेल पण दिसण्यासाठी पण खूप छान आहे जो की एक त्याची ग्रिप पण खूप मस्त आहे हातामध्ये पकडल्यानंतर खूप भारी फील येतो एक आपण फोटोग्राफर असल्याचा जो काही आनंद आहे तो आपल्याला तो कॅमेरा हातात असल्यानंतर भेटतो आणि खूप भारी वाटतं अँड्रॉईड स्क्रीन असल्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम सगळ्या खूप सोप्या आहे आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण व्यवस्थितरित्या हाताळून चांगली फोटोग्राफी त्याच्यामार्फत करू शकतो मग तुमचे वेडिंग इवेंट असतील लग्न समारंभ कोणतेही कार्यक्रम असतील तुम्ही ऑर्डरचं काम करत असाल ठीक आहे तुम्ही नसेल करत तर तुम्ही कुठं फॅमिलीसोबत कुटुंबासह फिरायला गेले असाल तर तुम्ही तिकडे फोटोग्राफी करू शकता तुमचे आठवणीचे क्षण तुम्ही जपून ठेवण्यासाठी त्याचं चित्रामध्ये रूपांतर करून तुम्ही तुमचे हरवलेले क्षण तुम्ही सांभाळून ठेवू शकता आणि त्याच्या मार्फत ते कॅप्चर केलेले क्षण तुम्हाला नंतर नक्कीच आनंद देतील त्यामुळे तुम्ही त्या कॅमेऱ्याबद्दल जाणून तर घेऊ इच्छित अजून जाणून घेऊ शकता गुगल प्लॅटफॉर्मवरून किंवा दुसरीकडून आणि प्लस खरेदी केल्यानंतर तुम्हाला समजेलच की तो कॅमेरा किती भारी आहे ते तसं बघायला गेलं तर मी बाकीच्या कंपन्यांंना नावं ठेवत नाही आहे निकॉनचेही खूप सारे मॉडेल आहेत निकॉन झेड फिफ्टी असेल किंवा त्याच्यापेक्षाही पुढचा असेल किंवा कॅननचे पण बरेचसेे मॉडेल आहे परंतु माझ्या पसंतीनुसार म्हटलं तर मग मी सोनीलाच प्रिफर करेल सोनीचं चांगलं आहे असं मला वाटतं तर बाकीच्यांचं बाकीच्या फोटोग्राफरांचं ज्याच्या त्याचं वेगळं वेगळं मत असेल त्याच्याशिवाय प्लस लाईट तुमचं लाईटिंग कशी आहे काय सगळ्या गोष्टी आणि फोटोग्राफी ही खरेदीने नव्हे तर तुमच्या सरावाने प्राप्त होणार आहे कला आहे आणि ही कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे जी की आजच्या काळाची गरज बनत राहिली आणि त्याच्यामुळंच सोनी एम फोर कॅमेरा आहे सोनी एम फोर कॅमेऱ्याच्या बद्दल बोलणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण ते कॅमेऱ्याला आज जे व्हॅल्यू आहे जे फोटोग्राफर आज त्याला व्हॅल्यू देत आहे हे त्याच्या कलागुणांमुळे देत आहे त्याच्यामध्ये असलेले फीचर्स त्याच्यामध्ये असलेल्या सगळ्या सुविधा आणि त्या त्याच्याकडून त्या कॅमेऱ्यामध्ये काढलेस एकदम सोप्या पद्धतीने काढले जाणारे फोटो असतील किंवा त्याचे जे ॲटो सेटिंग असेल त्याचं मॅन्युअल मोड असेल त्याचे जे काही इफेक्ट असतील त्याच्यावाले त्याच्यातल्या सेटिंग बऱ्याचशा गोष्टी प्लस तो जे काही लोड स सहन करू शकतो ते त्या असतील या सगळ्या गोष्टींमुळं त्या कॅमेऱ्याचं व्हॅल्यू खूप वाढून गेलेलं आहे त्याची किंमतही त्याच्या दृष्टीने मी म्हणेल तर त्याच्या दृष्टीने बरोबर आहे कारण कॅमेऱ्यांची किंमत ऑलरेडी ऑलमोस्ट त्या त्या रेंजमध्ये असतेच तीन लाख साडे तीन चार तर सहा सहा लाखापर्यंत त्याची किम किमती असतात कॅमेऱ्यांच्या तसं बघायला गेला तो व्हिडिओ कॅमेऱ्यांचे पण किमती खूप असतात पण हा जो कॅमेरा हा कंबाईन व्हिडिओ आणि फोटो दोन्हींचंही काम करतो आणि दोन्ही कामासाठी सिनेमॅटिक कामासाठी सुद्धा सोनी एम फोर फार बेस्ट कॅमेरा आहे त्यामुळे या कॅमेऱ्याला माझी पसंती देणं काही चुकीचं नाही आहे जे मला वाटलं ते मी सांगितलं कारण मग आवडतो मला तो कॅमेरा आणि फोटोग्राफीमध्ये त्या कॅमेऱ्याचं स्थान म्हणजे जवळपास अजून चार पाच वर्ष तरी कोणता दुसरा कॅमेरा त्याचं स्थान घेऊ शकत नाही एवढ्या लेवलचा जो कॅमेरा आहे धन्यवाद